काही योग असे असतात की आपण योग करता करता कोणते मानेवर उभी राहतो तर कधी असे उलटे राहतो आपण तर कोणते असे योग असे राहतात की आपल्याला बॉडीला गोष्टी हा हानी पोहोचतात तर सारखे सगळे योग सगळे योग सारखे नसतात आणि तेच योग आपल्याला प्रयत्न करून करून पुन्हा करणं लागते तेव्हाच आपण योग करायला हवे नाहीतर आपल्याच बॉडीला काही हानी पोहोचू शकते त्याच्यासाठी आपण थोडं सांभाळून योग करायला हवे नाहीतर सगळे योग जर सारखे असते तर आपण करू शकलो असतो पण काही योगानी आपल्या शरीरावर खूप मोठी हानी येऊ शकते की आपली मान दुखणं मान दुखलं की त्याचा दवाखाना करणं अशी सगळी आपण क्वालिटी त्याच्यात पाहायला पाहिजे